उचलला ना हलो हा बोला हा कशासाठी पाहिजे होता

हो का हा कोणता पाहिजे आपल्याजवळ सर्वच प्रकारचे आहे चॉकलेट पायनापल व्हेनिला हो का हा हा हा तर दोन हो का ठीक

हा हा सगळंच मिळेल मॅडम आणि दोन किलोचा केक मग कमीतकमी पंधराशे रुपयाला लागेल तुम्हाला सगळं डेकोरेट वगैरे करून होम डिलिव्हरी पाहिजे का हो चालेल चालेल मॅम

हा या हा तुम्हाला यॅड्रेस कुठे आहे तुम्हाला होम डिलिव्हरी करणं म्हणजे तुमचा अॅड्रेसच हवा ना

हा ठीक आहे मॅडम ठीक आहे हो हो आहे ना आपल्याकडे आहे

हो हो आहे आहे मॅडम देऊ शकते हो हो तसं आपण तो पंचवीस रुपयाला विकतो एक केक

आ होम डिलिव्हरी आहे ना मॅडम तुमची कुठलीही घ्या ना पाच पाच रुपये कमी करेन तुम्हाला एका केकवर थँक्यू ठीक आहे ठीक आहे